आदिवासी समाजामध्ये वारली चित्रकलाचं फार महत्त्व आहे वारली चित्रकला समाजाच्या संस्कृतीचा आरसा मानली जाते महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यात तलासरी डहाणू पालघर वसईवाडा इत्यादी ठिकाणी महाराष्ट्र आणि गुजरातच्या सिमेरेषेवरच्या दादरा नगर हवेली यासारख्या भागात वारली चित्रकला आढळते हा परिसर या चित्रकलेचे केंद्रस्थान आहे असेही मानले जाते काही भागांमध्ये ही चित्रकला आढळते तर काही भागांमध्ये महादेव कोळी समाज असतो तर त्या ठिकाणी ही चित्रकला आढळते किंवा ती चित्रं काढली जातात ही कला महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या किंवा अस्मितेचा एक अविभाज्य भाग मानले जाते तर ही वारली कला वारली चित्रकला चित्र कुठं काढली जाते तर या वारली चित्रकलेसाठी कॅनव्हस म्हणजे या लोकांच्या घराची भिंत असते या भिंतीना कुड म्हणतात या समाजामध्ये कारवीचा कुड विणला जातो कुड शेण आणि तांबड मातीने लिपला जातो त्यामुळे लालसर तपकिरी रंगाचा एक पोत तयार होतो आणि फक्त पांढऱ्या रंग या चित्रांसाठी वापरला जातो तांदळाच्या पिठात मोहाच्या झाडाचा चिक टाकून बाहरी म्हणजे बांबूच्या काडीने किंवा खजरीच्या काडीने चित्रं काढली जातात कुडावरची चित्रकला जागातिक स्तरावर पोचलेली आहे आणि वारली चित्रांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या चौकाला वारली चित्र जिथे काढले जातात तर त्या तिथल्या चौकाला एक विशेष स्थान दिलं जातं किंवा एक स्थान आहे मानलेलं वारली चित्रांमध्ये चौकाला विशेष स्थान काय आहे तर या एकाच चौकात जिथं ती चित्रं काढली जातात जी ज्या ठिकाणी भिंती रंगवल्या जातात त्या ठिकाणी सहसा लग्न त्या चौकाला एक नाव दिले जातं म्हणजे लग्न चौक किंवा देव चौक अशा प्रकारची नावं दिले जातात या प्रत्येक चौकामध्ये किंवा चौका चौकांमध्ये वारली कुटुंबाच्या घरात या अशा प्रकारची चौकांमध्ये किंवा ह्या घरांमध्ये अशा प्रकारची चित्रं आपल्याला पाहायला मिळतात हा एक धार्मिक विधी मानला जातो ज जर कोणाचं लग्न असेल तर लग्न घरी एक किंवा दोन चौक लिहिला जातोच आणि इथे चौक काढणे नाही तर लिहिणे हा शब्द प्रयोग केला जातो सवाष्ण स्त्री देवाच्या नावाने घराच्या भिंतीवर पहिली देव रेघ काढते नंतर नवरानवरीच्या नावाने रेघ ओढली जाते पहिल्या चार रेषा या चार दिशांच्या सूचना देतात असं मानलं जातं आणि हा चौक लिहिताना गीतं गायली जातात म्हणजे गाणी गायली जातात चौकाच्या केंद्रस्थानी पालघट देवी असते चित्राच्या सभोवती नक्षीकाम सुंदर असं नक्षीकाम केलेलं असतं बाशिंगामधल्या काही गोष्टी या नक्षीत असतात तर काही चित्रकारांनी वारली चित्रांमध्ये चित्रकथाही रेखाटलेल्या आहेत ह्या या चित्रांचं एक वैशिष्ट या कथा त्यांच्या समाजात परंपरेनं चालत आलेल्या आहेत आता ही चित्रकला म्हणजे अशी मानली जाते की ही चित्रकला म्हणजे एक ह्या चित्रकलेला एक एक प्रकारची ग गती असते वारली चित्रकलेला तर गती म्हणजे काय तर सकाळी ही जी लो चित्रकला काढली जाते ही भिंतीचित्र रंगवली जातात तर ते एक तर पूर्वीच्या काळी रंग नसायचे तर चुन्याच्या निवळीपासून किंवा तांदळाच्या पिठापासून या वा पांढरा रंग तयार केला जायचा आणि त्यातून ही चित्र रंगवली जायची भिंतीवर वेगवेगळ्या प्रकारची चित्रं जर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी आपली दिनचर्या असते ती सगळी ह्या चित्रामधून रेखाटली जाते आणि ही जर चित्र बघितली भिंतीचित्रं तर सर्रास करून म्हणजे कुठेही बघितलं आपण पाहिली तर ही चित्रं सर्रास करून सक जी आपल्याला बघायला मिळतात ती सतत काम करण्याची चित्रं असतात म्हणजे स्थिर नसतात सतत कामात असतात हे चित्र एक ह्यांच्या कामाला एक गती असते सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत केली जालेली ग गेलेली सगळी कामं ज्या आपल्या संस्कृतीमधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या संस्कृतींचं दर्शन ह्या चित्रकलेतून अतिशय सुबक आणि सुंदरित्या दाखवलं जातं किंवा रेखाटलं जातं